समाजाची बदलती गरज आणि मागणी म्हणजे मुख्यतः मुलांना व्यावहारिक शिक्षण देणं खूप आवश्यक आहे रोजच्या जगण्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी लागतात त्याचं शिक्षण असणं आवश्यक आहे त्यामुळं त्यादृष्टीने बदल केले गेले पाहिजेत आता बऱ्यापैकी त्यामध्ये बदल केले गेलेले आहेत आणि मुख्यतः शिक्षण मातृभाषेतून दिलं गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली मातृभाषा जी आहे त्याच्यामध्येच शिक्षण दिलं मुलांना आणि बाकी मग इंग्लिश किंवा बाकीच्या लँग्वेजेस ज्या आहेत तर त्या ऐच्छिक ठेवायच्या किंवा जे मीडिया त्यांना हवं आहे जे माध्यम त्यांना हवं आहे ते त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे त्यादृष्टीने बदल केले गेले पाहिजेत आणि व्यावहारिक शिक्षण तर आवश्यकच आहे त्याचबरोबर ज्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे मुलांना किंवा ज्याची अजिबातच आवड नाही आहे तर त्या बाबतीमध्ये ऐच्छिक त्यांना स्वातंत्र्य असावं निवडीचं स्वातंत्र्य असावं असं वाटतं की एखाद्याला जर पेंटिंगमध्ये म्हणा किंवा चित्रकलेमध्ये किंवा गायनामध्ये अजिबातच रस नसेल तर ते विषय मुद्दाम त्याच्या माथी मारण्यात काहीही अर्थ नाही त्याला जर त्याचा कल त्याकडे आहे असं जर प्राय प्राथमिकता आपल्याला कळत असेल जाणवत असेल तर गोष्ट वेगळी पण जर त्याला त्याची आवडच नसेल तर कारण नसताना त्याला चित्रकला गायन किंवा मुलींच्या बाबतीमध्ये शिवणकामाचंसुद्धा काही ठिकाणी असतं की हे शिकायला हवं म्हणून तर ते ऐच्छिक असावं असंही वाटतं हे यादृष्टीने बदल केले गेले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी हे बदल केलेले आहेत आणि जर त्यांना त्या गोष्टींमध्ये रस असेल आवड असेल तर जरूर त्यांना त्या विषयाच्या निवडीचं स्वातंत्र्य असावं हेही तितकंच खरं